भारताच्या वेगवेगळ्या भागांमदे सांस्कृतिक आदानप्रदान आणि संवादात मराठी भाषा ही जी भूमिका बजावते असे आम्हाला वाटते असं काही आहे जे म्हणजे मराठी भाषा ही अत्यंत महत्त्वाची आणि म्हणजे मोस्टली बोलणारी भाषा आहे महाराष्ट्रामध्ये तरी मराठी भाषेचाच वापर केला जातो तसेच संवादात असूदे किंवा कोणत्याही आपलं काहीही असू दे संवाद असू दे किंवा गाणे असू देत किंवा काही काहीही असू दे मराठी भाषेचा हा प्रचंड प्रमाणात वापर केला जातो तसेच आता महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मराठी भाषा ही बोलली जाते आणि भारताच्या वेगवेगळ्या भागांतील म्हणजे आता समजा कोकण धरला तरी मराठी भाषेतूनच मराठी भाषेचा कोकणातून उगम झाला आहे असं मला वाटतं म्हणजे समजा की कोकणी भाषा ही थोडी ह्याची असते म्हणजे त्यांचा टोन वर नसतो त्यांचा टोन खाली असतो हे देवगड वगैरची भाषा जरा टोननी वर असते पण मराठीच असते सो महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रकारे मराठी भाषा बोलली जाते तसेच माझ्या दोन फ्रेंडसुद्धा आहेत त्या देवगडवरच्या आहेत त्या मराठी त्यांची देवगडी भाषा बोलतात पण आम्ही कोल्हापुरी असल्यामुळे आमची मराठी भाषा पडते मुंबई असल्यामुळे मराठी त्यांची भाषा पडते जी काही अशा वेगवेगळ्या भाषा असतात ते आम्ही वेगवेगळ्या प्रकारे संवाद करतो तरीही आम्हाला समजतं कारण मराठी भाषा ही प्रमुख असते तसेच काही शब्द असतात ते आपल्याला मराठीमुळे समजतात किंवा असं काही पण असू दे असं भाग ब भारताच्या वेगवेगळ्या भागात सांस्कृतिक आदानप्रदानाची मोठी भूमिका मराठी भाषेची आहे तसेच मराठी भाषा ही मोठ्या प्रमाणामध्ये बोलली जाते मराठी भाषेचा वापर करणारे विद्यार्थी किंवा कोणीही असू दे आज जगभरात वावरत आहेत म्हणजे प्रमुख भूमिका मराठी भाषा ही निभावते असं मला वाटतं